हॅलो मॅडम दत्ता मेघे कॉलेजमधून बोलत आहेत का ओके गुड मॉर्निंग मॅडम मी धनश्री काटकर आहे मला तुमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची होती माझं बारावी सायन्स झालेलं आहे आणि मी नीट पण दिलेली आहे जे एन एम पण चालेल आणि बी एस सी नर्सिंग पण म्हणत असाल तेही चालेल पण जे एन एमच सध्या अच्छा अच्छा तर जी एन एममध्ये फीज वगैरे किती आहे आणि डॉक्युमेंट्स वगैरे काय लागणार तुम्ही जरा मला सांगू शकणार का माझी कॅटेगरी मी एस सी कॅटेगरीमधून येते अच्छा अच्छा अच्छा अच्छा हं अच्छा ठीक आहे ना मॅडम आणि एक प्रश्न विचारायचा होता डॉक्युमेंट्स वगैरे कुठले लागणार आहेत मॅडम हं हां हां हं हं अच्छा अच्छा ठीक आहे मॅडम आणि हॉस्पिटल वगैरे आहेत का ते म्हणजे तिथे ट्रेनिंगला वगैरे जर ॲडमिशन केली तर ट्रेनिंगसाठी अच्छा अच्छा ओके मॅडम ओके नाही मॅडम ठीक आहे ना थँक्यू मॅडम